रेखांकन हा विषयावर बोलत असताना ज्यावेळेस शाळेमध्ये हा विषय मला अनिवाार्य होता शाळेमध्ये शिक्षण घेत घेत असताना हा विषय मला अतिशय अवघड वाटायचा किंवा कंटाळवाणा वाटायचा पण आज जर पोस्ट ग्र ग्रॅजुएशन असेल किवा ग्रॅजुएशन शिक्षण घेत असताना रेखांकन हा विषय अतिशय महत्त्वाचा वाटतो की आपला देश असेल आपलं राज्य असेल किंवा आपला जिल्हा असेल किंवा आपलं गाव असेल तं आपलं गावसध्या कुठल्या रेखामध्ये येतं हे देखील आपल्याला बऱ्याचदा माहिती नसतं किंवा ते आपल्याला त्याचं त्याचं ज्ञात नसतं तर रेखांकन हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे आणि शालेय शिक्षणामध्ये तो अनिवार्य केलाच पाहिजे आणि विद्यार्थ्यांना त्या विषयावर मार्गदर्शन केले पाहिजे